हा बोला

हा ठीकय ना तुम्ही वर्धेला या वर्धेवरून सेवा सेवाग्रामला जाताना तिथे एक खूप मोठं विश्वशांती स्तूप आहे तिथे सगळ्याच सोयी सोयी वगैरे आहे तिथे राहण्याची सोय आहे जेवणाची नाश्ता चहा नाश्ता सगळ्याची सोय आहे आणि राहण्याची पण व्यवस्था आहे तिथे खर्च दोन तीन हजार रुपये लागेल कारण का सगळ्याच सुविधा आहे तिथे हो हो सगळी व्यवस्था आहे तिथे

काही कमी होऊ शकेल तुम्ही या आमची तिथे गाडी राहते फिरायला जाण्यासाठी तुम्ही या सगळं गाडीचा खर्च वगैरे राहण्याचा वगैरे सगळं पकडून तेवढा जाऊ शकते हो स्वतःची आहे तिथलीच आहे एक गा एक हो एक गाईड राहते आम आमच्या इथला त्यांच्यासोबत तुम्ही जाऊ शकता आमची तिथलीच गाडी राहते एक गाईड राहते तो सगळं फिरून तुम्हाला सगळ्याबद्दल माहिती सांगू शकते हो हो तिथे लहान मुलांसाठी झुले आहे पाळणा सगळं सगळं आहे हा बरं ठीक आहे या तुम्ही सांग